हॅलो यशस्वी लँडलाईन टावर हां मॅम मी या संदर्भात कॉल केला आहे की मी मागच्या महिन्यामध्ये लँडलाईनचं बिल भरलं होतं पण काही कारणास्तव ती ऑफलाईन दाखवतं तसेच मी माझं लँडलाईन हे बंद ठेवलं होतं काही करणास्तव लेकिन मी रिचार्ज केला होता हां मॅम तर मी रिचार्ज केला आहे लॅनलाईनचा पण मला असं खात्री करून घ्यायची आहे की लॅनलाईनला काय प्रॉब्लेम नाही आहे ना येत आहे ॲक्चुअली काय होतं मी रिचार्ज केला तरी पण कॉल्स येत नाही आहेत नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे दाखवत आहे तर तसेच बिल मी व्यवस्थित प्रत्येक महिन्याच्या महिन्याला मी बिल पेमेंट करत असते तसेच बिल पेमेंट केल्यानंतर न मी काही गोष्टी मी ऑब्जर्व देखील करते की पेमेंट झाल्यानंतर न टेक्स्ट येतो पण या महिन्यामध्ये मला टेक्स देखील आलेलं नाही आहे पेमेंटचा तर यासाठीच मी तुम्हाला कन्फमेशन करण्यासाठी कॉल केला आहे मॅम हां मॅम बोला अच्छा ओके तर तुमचं असं म्हणणं आहे की मी पेमेंट केलेलं नाही आहे तर मॅम मी प्लीज तुम्हाला पेमेंटचं ऑनलाईन पेमेंट मी केलेलं आहे तर तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवते प्लस मी तुम्हाला हेच कॉल कन्फर्मेशन करण्यासाठी केलं आहे कारण की मी लँडलाईनचा वापर शक्यतो करून कमी करते बट मला लँडलाईन खूप प्रकारे छान वापरता येतो आणि आवडतोही देखील हां मॅम हां तर म तेच कन्फर्मेशन करण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे की माझा लँडलाईनचा क्रमांक मी तुम्हाला सांगते हां हां नाईन थ्री फोर झिरो सिक्स फायव एट थ्री वन टू झिरो मी बोलते संगम माहुलीमधून

लँडलाईन माझा चार ते पाच वर्ष झालं मी उपयोग करते लँडलाईनचा हांं हां मी वेळचे वेळेला पेमेंट करत असते मॅम हां मॅम ओके किती तासामध्ये मॅम चार तासामध्ये ठीक आहे चालेल मॅम ओके आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता मॅम की लँडलाईन जो लँडलाईनचं जे पेमेंट आहे ते मी वेळच्या वेळेला करत असते बट मागच्या महिनामध्ये माझा थोडा प्रॉब्लेम झाला होता मग मागच्या महिन्यामध्ये माझं लेट झालं होतं पेमेंट बट या महिन्यामध्ये मी क्लिअर केलं तसंच लँडलाईनचं पेमेंट मी आता पुढच्या महिन्यापासून वर्षाच्या वर्षाला पेमेंट म्हणजे वर्षाचं वर्षानीच करत जाईन हां मॅम ओके तसंच लँडलाईनचं पेमेंट करताना मॅम हां कधी कधी मला असं लँडलाईनचं पेमेंट करताना ऑनलाईन प्रॉब्लेम येतो सर्वर प्रॉब्लेम तर त्यामध्ये मी स्विच करत असते माझं एक वन टाईम पेमेंट डबल गेलं तर ते रिटर्न केलं मला बट असं होतं की लँडलाईन कधी कधी उपयोगातच येत नाही हां मॅम ओके चालेल मॅम थँक्यू सो मच हां मॅम हां माझं वर्ष हां आता मी इथून पुढे वर्षाचंच बिलिंग करणार आहे ओके मॅम चलो बाय हां